तुम्ही टुरिजम इंडस्ट्रीमध्ये विझा कन्सल्टंट म्हणून काम करता तर विझाच्या प्रक्रियेबद्दल सांगा मी विजाचं काम गेली दहा बारा वर्ष करते आणि ते यासाठी मी कंटिन्युअसली सुरू ठेवलं कारण ते इंटरेस्टिंग आहे वेगवेगळ्या माणसांच्या बॅकग्राऊंड म्हणजे त्यांच्या घरातली परिस्थिती त्यांचे त्यांच्याकडे पैसा किती ते जाऊ शकतात का दुसऱ्या देशात दुसऱ्या देशाने त्यांना आपल्या देशात येण्याची परवानगी का द्यावी हे त्यांच्या सगळ्या कागदपत्रांवरनं ठरत असतं तुम्ही दिसायला किती चांगले आहात तुम्ही कडक इस्त्रीचे कपडे घातले म्हणून तुम्हाला कुठलाही देश या या छान दिसत आहे म्हणत नाही तुमच्याकडे पैसा किती आहे आणि तुम्ही त्या देशात कुठलीही फसवणूक त्यांची न करता तुम्ही परत आपल्या देशात सुखरूप याल या त्यांना खात्री याची वाटली पाहिजे म्हणून ते सगळे कागदपत्रं घेऊन यासाठीच बेसिकली विजा हा ही प्रोसेस सुरू झाली हा प्रकार सुरू झाला नाहीतर कुठल्याही देशात कोणीही उठून जायला लागलं तिकडे काही मारझोड फ्रॉड इतर काही केलं तर तुम्हाला येण्याची परवानगी कोणी दिली हे विचारायला काही धरबंधच राहणार नाही यासाठी एकतर मला असं वाटतं मला बेसिकलीच विजाचं काम कोणी कधी का हे मला एवढ्या अगदी इतिहास माहिती नाही आहे पण मला असं वाटतं का सुरू झालं आजकालचा भ्रष्टाचार बघता हे कारण असावं की कुठल्याही देशात परवानगी मग ती एअरपोर्टवरती मिळालेली परवानगी असेल ज्याला ऑन अरायवल विझा असं म्हणतात किंवा मग प्री अप्रुवल विजा एक प्रकारे म्हणजे आधी आपण इकडे त्यांना आपली कागदपत्रं दाखवून त्यांची रीतसर परवानगी घ्यायची आपल्या पासपोर्टवरती त्यांचा एक शिक्का मारून घ्यायचा की हो मला विझा मिळाला असं सो इतके वर्षातल्या माझे अनुभव विजाचे खूप छान आहेत एकदम करमणुकीचे पण आहेत काही शिव्या घालून ऐकून घेतल्यामुळे दुःखदायक पण आहेत पण म्हणून मी त्यासाठी याच याच्यात राहिले की वेगवेगळी माणसं वेगवेगळी सिच्युएशन आणि समजा असं असेल की तुम्हाला जायचं आहे पण तुमची परिस्थिती नाही आहे की विजा मिळेल मग त्याच्यावरती काय आपण त्यांना सोल्यूशन देऊ शकतो म्हणजे मी तुम्हाला काय असे काही चार उपाय सांगू शकते की ज्याच्यातनं तुमच्याकडे ती कागदपत्रं काही जणांना कसं असते ना आपल्याकडे काय आहे हे माहिती नसतं की अरे माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप आहे पण माझ्याकडे लिक्विड कॅश नाही आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की लिक्विड दाखवलंच की जाता येतं किंवा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे दहा करोडची पण लिक्विड नाही आहे तरी जाताच येणार नाही का तर असं नाही आहे त्याचे अनेक उपाय आहेत अनेक मार्ग आहेत की ते पैसे तुमचेच असतात ना इनवेस्ट तुम्हीच तुमच्या मेहनतीत म्हणजे मेहनतीच्या माणसांचा आत्ता बोलूया मेहनतीने केलेले असतं सो ते पैसे तुमचेच असतात अप्रत्यक्षपणेसुद्धा सो त्याचे मी खाचखळगे सांगते की ते काय तुम्ही केल्यानंतर किंवा माझ्याकडे अशा पण खूप लोकं येतात अशा केसेस घेऊन की आमचा दोन चार वेळेला विजा रिजेक्ट झाला आहे तर आता आम्हाला काय तर का रिजेक्ट झाला आहे हे शोधून काढायचं काम मी बेसिकली यादी करते की त्यांचं काय चुकलं किंवा विजा सबमिट केल्यानंतर वि एफ एसला काय कळलं नाही यांच्याकडे काय आहे कॉन्सुलेटला काय कळलं नाही म्हणून विजा रिजेक्ट केला कारण मला असं वाटतं की नाही तुमच्याकडे आहे बाबा सगळं ॲक्युरेट व्यवस्थित आहे पण तरी कॉन्सुलेटला असं काहीतरी कळलेलं नाही आहे म्हणून त्यांनी तुम्हाला टाटा केला आहे जागेवर तर ते करू नाही यासाठीची मेन कागदपत्रं मी करून घेते त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट असते की तुम्हाला तुमचं त्याला इंग्लिशमध्ये कवरिंग लेटर बनवणं म्हणतात म्हणजे तुमचं स्वत चं इम्प्रेशन सगळ्या देशांना कारण हे यू एससारखा इंटरव्यू नसतो सो त्यामुळे नव्वद टक्के देशांना तुम्हाला कागदपत्रं द्यायला लागतात नुसती पासपोर्टबरोबर आणि त्या कागदपत्रांवरनंच ते तुमच्या चेहरामोहरा ओळखतात की हाच तुमचा चेहरा आहे हीच तुम्ही व्यक्ती अशी अशी आहात आतून बाहेरून जे काय आहे ते आणि मग त्याच्यावरती तो विजा मिळत असतो किंवा तो रिजेक्ट होत असतो सो त्या कवरिंग लेटरमध्ये तुम्ही स्वतःला किती व्यवस्थित आणि खरेपणाने जे डॉक्युमेंटमध्ये दिसतं आहे तेच मांडता नाहीतर लोकल इतर आय टी आर नाही आहे आणि कुठेतरी फ्रॉडचा आय टी आर बनवलेला असतो किंवा बनवलेला नसतो पण हो हो म्हणून थापा मारून आजकाल ऑनलाईन पी डी एफमध्ये काहीही तयार करता येतं त्याच्यात खोटं तयार करून मग ते पकडलं जातं त्यापेक्षा मी याच्यावर भर देते की तुम्ही जे खरे आहात ते तुम्ही लिहा आणि तेच कागदपत्र जोडा त्याच्याचवरती तुमचा रिझल्ट येईल म्हणून रिजेक्ट झालेल्या केसेसमध्ये हे शोधून काढते मी की तुमचं का रिजेक्ट झाला आहे बऱ्याच वेळेला नव्वद टक्के वेळेला ते कवरिंग लेटर चुकलेलं असतं कारण त्यांना त्यांच्या हव्या त्या पद्धतीने वरती ॲड्रेस टू असं उठून माननीय महोदय लिहिलं की झालं असं नसतं त्यांचं काय नाव आहे त्यांचं कॉन्सलेट कुठे आहे कुठे मुंबई का दिल्ली का पुणे ते ॲड्रेस करणं या सगळ्यापासून खाली युअर सिन्सिअरलीपर्यंतचा सगळा मॅटर ठरलेला मी त्यांना गाईड करते लिहून देते किंवा त्यांचे सगळे डॉक्युमेंट घेऊन मीच तयार करते की नाहीतर असं व्हायचं की उद्या काय आहे स्वतःचे दोनदा रिजेक्ट झालेले लोकं असतात ना ते तिसऱ्यांदा रिजेक्ट झालं तर माझा गळा पकडायला नक्की की तुम्हाला येत नाही स्वत चं दोनदा रिजेक्ट झालं ते तर राहिलं बाजूला त्यामुळे शक्यतो मी सगळे कागदपत्रं घेऊन आणि समोरच्याला विजा मिळेल कारण विजा मिळाला तर त्यांनीच एअरटिकीटला लाखो रुपये भरले आहेत हॉटेलला भरले आहेत हजारो रुपये ते वाया शक्यतो कारण विजाच नाही मिळाला तर हे सगळं बारगळतं इन्शोरन्स काय तो वॉइड होतो म्हणजे तो कॅन्सल होतो बाकीच्या गोष्टी कॅन्सलेशनला बरेच पैसे जाता यासाठी विजा त्यांना वेळेत व्यवस्थित आणि योग्य प्रकारे योग्य कॅटेगरीचा मिळणं मी चालले आहे स्पोर्ट्सला माझ्या मुलीला घेऊन माझी मुलगी स्पोर्ट्स कॅटेगरीत जाणार आहे मलाही स्पोर्ट्स मिळेल असं नाही ना मी तिची आई आहे तर मी काय खेळणार नाही ना मी फक्त तिच्याबरोबर कंपनी जाते आहे कारण ती एकटी लहान वयात नाही जाऊ शकत असं मला एक पेरेंट म्हणून वाटतं पण मला कुठल्या कॅटेगरीत मिळेल आणि तिला कुठल्या मिळेल हे कॉन्सलेटशी बोलून ठरवून आपल्याला योग्य जे म्हणजे दोघांमधलं साधून संधी व्यवस्थित आपण ती ग्रॅब केली पाहिजे आणि तो विजा मिळाला पाहिजे यासाठी मी ॲक्च्युली काम करते